हां हॅलो नमस्कार हां काय म्हटलं अरे आपल्याकडे आता वर्षातून एकदा होणारी पालखी येणार आहे हरी हर भेटीची हरी आणि हर हर म्हणजे शंकर आणि हरी म्हणजे आपलं स सुंदरनारायण सुंदरनारायणाच्या भेटीला शंकर समोरच्या कपालेश्वरच्या मंदिरातून येतात अशी ती कल्पना आहे आणि फार चांगला उत्सव असतो बघण्यासारखा असतो मला असं वाटतं आपण दोघांनी फॅमिली घेऊन मुलांना घेऊन जरा जाऊ मजा करू आं उद्या उद्या हां उद्या संध्याकाळी ती एक हरिहर भेटीची पालखी निघेल कपालेश्वराकडून येईल इकडे सुंदरनारायणाच्या मंदिरापर्यंत तर आपण कुठे भेटायचं कुठे जायचं व्हिक्टोरिया ब्रिजमध्ये सुंदनारायण मंदिर आहे ना मग तिथे येणार का तू तू असं कर माझ्या घरी ये आपण दोघंजण मिळून जाऊ हां म्हणजे आपल्याला बरोबर जाता येईल बरोबर येता येईल नाही का दर्शन पण होईल दोन्ही दोन्हींचं तर मग ये तू उद्या भेटायला ये मग कोण कोण कोण येणार या तुम्ही माझ्याकडे पण आम्ही दोघं आहोत त्यानंतर आपण जेवण बिवण करू आणि मग जाऊ तिकडे संध्याकाळी गप्पा बिप्पा मारू दुपारी चहा घेऊन निघू संध्याकाळी असतं ते कार्यक्रम संध्याकाळी आपण तिकडे जाऊ हा गाड्या आपण इथेच ठेवून देऊ माझ्या घरापाशी तिथे पार्किंग जागा मिळणार नाही मंदिरापाशी गर्दी होईल फार तिथे तर आपण माझ्या घरी ठेवून देऊ आणि मग चालत चालत जाऊ तिकडे नाही का मग मजा करू जरा तिकडे आं काय काय काय तिथं काय आहे तिथे काय तुला खायला प्यायला काय बरं बरं बरं आणि ते देवाला वाहायला काही फुलं बिलं ती लागतील ना हां आर केवर मिळेल ना चालेल चालेल जाता जाता हार घेऊ फुलं घेऊ दोन दोन लागतील बरं का दोन हार न दोन फुलांचे दोन दोन लागतील आणि एक एक व हार तू घाल वहिनींना फुलं दे आणि पेढे घे दौलतराम अगरवालकडून ते पेढ्यांचं मस्तपैकीे नैवद्य दाखवू आपण पोरं पण खूश होतील नाही का हां चांगले चांगले कपडे घालून ये फेस्टिवल फेस्टिवल असल्यासारखे सण असल्यासारखे हां हा आणि गोडी शेव खाऊ आपण तुला आवडतेच फार गोडी शेव फार भारी लागते रे फार दिवसात खाल्ली नाही आणि फार दिवसात खाल्ली नाही आता हां गोडी शेव खाऊ पेढ्याचा नैवेद्य दाखवू पेढे खाऊ पोरं खुश आणि आपणही खुश ठीक आहे मग केव्हा येतो तू दुपारी ये जेवायला हां चालेल चालेल वाट बघतो मग हां अच्छा